आरोग्य सेवांचा लाभ देणाऱ्या शासनाच्या बऱ्याच योजना आहेत त्याच्यामध्ये पी एम जे वाय आहेत महात्मा फुले योजना आहेत अशा बऱ्याच योजना आहेत त्याच्यामुळे अ मी एका योजनेचा फायदा घेतलेला होता म्हणजे घेतला म्हणजे मी माझ्या नातेवाईकाला दिलेला आहेत त्यासाठी ऑनलाईनच अर्ज करावा लागतो ऑनलाइन अर्ज करून तो पाठवावा लागतो त्याच्यानंतरची जी सॅन्क्शन आहे ती सॅन्क्शन आल्याच्यानंतर त्याचा आपल्याला लाभ घेता येतो आणि या योजनेचे जे फायदे आहेत फायदे भरपूर चांगले आहेत आणि लोक खूप फायदे घेत आहेत आणि लोकांनी या सेवा घ्यायला पाहिजेत अशा अर् शासनाच्या बऱ्याच योजना आहेत आणि त्या त्यांनी घ्यायला पाहिजेत